हां कार डीलर हां बोल हां मला नवीन गाडी घ्यायची होती फॅमिली कार पाहिजे होती एट सेवन टू एट सिटर सात ते आठ सिटर पंधरा ते वीस पंधरा ते वीस लाख एर्टिगा फॅमिलीमध्ये एक पण पण त्याच्यामध्ये काय बोलून राहिलो टुरिस्ट टुरिस्ट नंबर प्लेट टुरिस्ट नंबर प्लेट तुम्ही आमच्यावरती आहे ना ते आणि डिलेवरी कधीपर्यंत भेटेल

अच्छा पण आता जर मी आत्ता बुक केली टॉप मॉडेल पाहिजे असेल मला एर्टिगा टॉप मॉडेल हां तो तर ती कितीपर्यंत होईल ती कितीपर्यंत येणार सतरा अठरा सतरा अठरा ओके चालेल आणि अच्छा

आणि त्यामध्ये त्याचा अॅव्हरेज काय काय असेल दहा अकरा आणि सी एन जीवरती दोनशे पन्नासपर्यंत देईल अच्छा आणि डिलेवरी किती दिवसात भेटेल आणि एका दिवसात विथ नंबर प्लेटसोबत अच्छा आणि जर मला यायचे असेल बघायला गाडी तर कधीपर्यंत तुमचं शोरूम चालू आहे आठपर्यंत अच्छा तर मग आणि नावावरती करायची असेल मला जर गाडी तर डॉक्युमेंट काय काय लागणार

अच्छा आणि जर माझं गोरेगाव पासिंग असेल गोरेगाव पासिंग असेल तर की एक होणार कुठच्या नंबरची भेटणार मला एक मिनिट हां प्लेन जात आहे मी बोलतो आहे की जर माझं गोरेगाव पासिंग असेल गाडी नाही तरी किती दिवस जातील तुम्ही बोलताय एक दिवसामध्ये सगळं भेटेल नंबर प्लेट वगैरे तर किती दिवस जातील गोरेगाव अच्छा आणि तुम्ही गाडीसोबत काय काय देणार आहात

अच्छा ठीक आहे मी सांगतो तुम्हाला कॉ कॉलबॅक करतो तुम्हाला हो हो हो